नमस्कार मॅडम मी आयुष जाधवची मम्मी बोलत आहे हा कसं आहे आयुषला माझ्या बरं नाही आहे त्यांची एक्झॅम पण आली जवळ आणि त्याला बरं नाही तर त्या त्याला सुट्टी पाहिजे दोन तीन दिवस हो हो त्याला सुट्टी पाहिजे त्याला बरं नाही आहे त्याला ताप आलेला आहे तब्येत ठीक नाही आहे हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे ता त्याला बरं नाही त्यामुळे पाठवत नाही शाळेमध्ये त्याला हो हो हो येते की नाही मॅडम त्याला स्कूलमध्ये येते का नाही काही त्याची प्रगती कसं आहे शाळेमध्ये करते की नाही त्याला अक्षरं जरा ठीक काढत नाही त्याला रागवत जा जरा अक्षराच्या बारेमध्ये मी घरीही बोलते त्याला पण तो अक्षर काही ठीक काढत नाही हो चालेल मॅडम हो हो डॉक्टरांकडे दाखवलं आहे ती नी अॅप्लिकेशन फॉर्मही लिहून देते आणि त्याचा जो अभ्यास राहिलेला तो पूर्ण करून देते

हो हो थॅंक्यू मॅडम